सगळीकडेच प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढले आहे त्यामुळे उत्पादित मालाला उठाव नाई त्यामुळे विक्री नाई त्यामुळ लोकांचे भांडवल अडकून पडले आहे त्यामुळेच आर्थिक चक्रमंदवल्यामुळे मंदीची लान निर्माण मंदीची लाट निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे व्यवसायात स्पर्धा वाढली आहे त्यामुळे नफा घेऊन व्यापारी आपला माल विकत आहेत भले तो नफा अत्यंत कमी असला तरी ते आपला माल विकताना दिसत आहेत काही वेळेस ह्या प्रकारामुळे नुकसान होऊन माल विकावां लागत आहे एकीकडे बँकांनी कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे तर सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लावून आर्थिक व्यवस्थेचं कंबरडच मोडलेलं आहे नफा नाही त्यामुळे कामगार कपातीसारखे संकट समोर आहे त्यामुळे कामगारांनी संप केल्यामुळे उद्योग व्यवसाय बंद होत आहेत कामगार संपामुळेच मुंबईतील कापडगिरण्या बंद पडल्याचे उदाहरण आपल्या समोर आहे त्यामुळे व्यापारी उद्योजक हावाल दिल झाले आहेत स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत व त्या पुऱ्या करतांना व्यापारांची व उद्योग उद्योजकांचे खूप हाल होत आहेत